हो आम्ही घरी तुळशीचं झाड लावतो का तर कारण तुळस ही खूप उपयोगाची उपयोगाचं असं झाड आहे त्यांनी ते तुमच्या हेल्थसाठी फार चांगलं आहे तुळशीचं एक पान जरी खाल्लं दिवसातून तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं ठरतं आणि राहिला प्रश्न प्रतिजैविकांचा तर ते मग म्हणजे त्यांनी फार लवकर इफेक्ट दिसतो आपल्याला पण ते आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाही आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात प्रतिजैविक घेतले तर त्यांनी तुमच्या किडनीवरही असर पडतो तुमची आजकाल आपण किडनीचा जो आजार आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला बघायला भेटतो तर तो का कारण ह्याच्यामुळेच आपल्याला असं वाटतं की प्रतिजैविकांमुळे लवकर फरक पडेल किंवा आपण लवकर आपल्या आजारावर निदान होईल पण हे चुकीचं आहे लवकर फरक पडतो हे ॲक्च्युली बरोबर आहे पण त्यांनी तुमच्या किडनीवरही तेवढ्याच प्रमाणात असर होतो आणि दुसरी गोष्ट राहिलं आयुर्वेदिक जे असतं जे काही वनस्पती असतात ते ना फक्त तुमच्या शरीरासाठी नाहीच तर तुमच्या आजारांवरती ही ते चांगल्या प्रमाणात मात करतं जित् जे ही काही जंतू जे ही काही मायक्रोब ऑरगॅनिझम्स तुमच्या शरीरात असतात ते पूर्ण प्रमाणात नष्ट होतात फक्त तुळस आनि वज् वनस्पतीसारख्या झाडांमुळेच